माझ्याकडे दहा पैसे ना वीस पैसे पन्नास पैसे एक रुपया दहा रुपये असे प्रकारचे पैसे आहेत आणि दगडं पण आहेत वेगवेगळे पिवळा लाल काळा व्हाईट कलर चा या अशे प्रकारचे दगडं पण आहेत की जेणेकरून पण मला गोळा करायला अडचण निर्माण होती जेणेकरून मला जावे लागते निसर्गाला भेट द्यायला तिथे समुद्राच्या तिथे इथे नांदेडला पुन्हा नांदेडच्या तिथे ते काळेश्वरच्या तिथे जाऊन दगड गोळा करने त्याच्यामध्ये चिखल माती पाणी त्याला मात करत तिकडं चालला करून ते हुडकून आणायलाही गोळा करायला मला अडचणी निर्माण होतात जेणेकरून मला पुन्हा पैसे जमा करायला वेगवेगळ्या बाजारात जायचं जुन्या बाजारात जाऊन ते जुन्या दुकानं हुडकायचे तिथं त्यांना विचारायचे त्यांच्याकडे आहेत का बघायचे ते जमा करायचे त्याचा असा छंद आहे मला आणि वेगवेगळे ठिकाणी जाऊन त्याना बघायचं इथं तिथं हुडकण्यात काळेश्वर नंतर औंढा नागनाथ अशा ठिकाणी मी जाऊ जाऊ पैसे वेगवेगळे धोंडे अशा प्रकारचे जमा करत राहते आणि मस्त पैकी हुडकत हुडकत ते त्यांना भेट देऊन त्यांचे मुलाखत घेऊन पुन्हा त्यांना बोलून की बाबा हे धोंडे भेटतील का असे नाणे भेटले तर अजून आम्हाला सांगा की जेणेकरून मला गोळा करायला खूप आवडते असं म्हणते आणि मी ते गोळा करत राहते जेणेकरून आणि धोंडे वेगवेगळे आणून घरी आणते जमा करते एका कॅरीबॅगमध्ये ठेवते आणि ते फार छान वाटते